सर्वप्रथम गायन म्हणजे आपल्या देवाशी साधलेला संवाद जे संगीताच्या माध्यमातून असतो त्यामुळे देवाशी जवळीक निर्माण होते संत तुकाराम महाराजांचे अभंग जे गेले कित्येक वर्ष व आमच्या व वडिलोपार्जित आमच्या आजा पंजोबा यांच्यापासून ते ज्या पद्धतीने गायले जातात त्याचा जर विचार केला तर गायन पद्धती म्हणजे शास्त्रीय गायन असो ब भजनामधील गायन असो विलंबित द्रुत या सर्व भागामध्ये जे गायन केलं जातं ज्या त्याचा विचार करता अनेक वर्ष बऱ्याच गोष्टी लोकांनी जतन केलेल्या आहेत त्याच्यामध्येच एक गायन हा प्रकार आहे तर मला या ठिकाणी गायनाचा जर विचारला असता तर कोल्हापूरुस ही कला नगरी आहे आणि कला नगरीमध्ये बऱ्याच कला जोपासल्या जातात त्यामधीलच एक गायन कला हे आहे कोल्हापूरमध्ये देवण देवल क्लब हे गायन गायन कलेसाठी किंवा तिथं श गंधर्व महाविद्यालयाचे संस्था चालवत चालवतात त्या ठिकाणी तिथे गायनाचे क्लासेस घेतले जातात त्या क्लासेसमधून वेगवेगळे विद्यार्थी घडले जातात त्याचप्रमाणे आम्ही कोल्हापूरमध्ये कोणत्याही बरेच असे भजनाचे ठिकाणी आहेत जेथे आम्ही दर गुरुवारी गुरुवारी स्वामी मंदिर असो स्वामी मठ असो त्या ठिकाणी आम्ही संध्याकाळी जाऊन रोज गायनसेवा सादर करतो त्यामध्ये भजन हा प्रकार प्रामुख्याने आहे त्या त्यात आम्ही प भजनामध्ये पंचपदी त्याचप्रमाणे पारंपरिक गायलेले अभंग आम्ही गातो आणि ते गायला आम्हाला खूप आवडतं त्याचबरोबर वेगवेगळ्या गणेश चतुर्थी गणेश गणेश ज गणेश चतुर्थी मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा करत असताना त्या ठिकाणी गणेश चतुर्थीलाही वेगवेगळ्या मंडपामध्ये वेगवेगळ्या मंडळामध्ये आम्हास गाण्याची संधी मिळते ते एक आम्हाला प्लॅटफॉर्मच असतो त्याचबरोबर नवरात्रीच्या उत्सवामध्ये गायनसेवा केली जाते प्रामुख्याने नवदुर्गामध्ये सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी स बोलवलं जातं आणि तिथंच गायनसेवा करावयाची आम्हाला संधी भेटते आणखीन जर बोलावयाचं झालं तर दर आठवड्याला देवन देवल क्लबच्या शनी दर आठवड्याला शनिवारी देवल क्लबमध्ये सभा असतात त्याठिकाणी वेगवेगळे बाहेरून मोठमोठे संगीतकार येऊन गायन कला करतात ती ऐकावयाची संधीसुद्धा आम्हाला मिळते आणि खूप आवडतं ह्या ठिकाणी गाण्यासाठी त्यावेळी आपली स्वतःची कला आम्ही प्रदर्शित करू शकतो त्यामुळे गायन गायनाला आम्हाला चालना मिळते आणि आवड निर्माण होते आणखी गायनाची कला मग ही अशी आहे की जोपर्यंत गायन करतो आहे तोपर्यंत आनंद मिळतो आहे अशा वस्तीमध्ये तो परमानंद साधून देवाशी संगीताच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी जोडले गेलेलो आहे असा कोणताही दिवस जात नाही की कोणतेही आठवडा जात नाही की आम्ही सेवा केली नसेल आणि त्या ठिकाणी अनुभव आम्हाला येतो त्या ठिकाणी साक्षात संगीताच्या माध्यमातून देवच आम्हाला भेटतो असं वाटतं त्यामुळे आम्ही संगीताशी आणि गायनाशी निगडीत आहे हे आमचं भाग्य आहे